नागपूर जिल्ह्यातील निसर्ग संस्थान खूप चांगले आहे आणि नागपूरमधील जे निसर्ग संस्थान आहे ते नागपुरातील निसर्ग कसं जोपासायचं ह्याच्यावर पुरेपूर लक्ष देत आहेत जसं की नागपूरमधील खूप मोठं जंगल जे नागपूर रोडवर नागपूर अमरावती रोडवर आहे ते खूप पाहण्यालायक आहे आणि ते खूप मोठं आहे त्याच्याचबरोबर नागपूरमधील जास्त करून हिरवे हिरवीगार झाडे आहेत आणि त्या त्याच्याने नागपूर खूप चांगलं आणि निसर्गरम्य दिसतं नागपूरमध्ये आल नागपूरमधील आउटरवाला भाग हा खूप निसर्गरम्य आहे जसं की नागपूरपासून काटोलपर्यंतचा एरिया नागपूरपासून सावनेरपर्यंतचा एरिया स् नागपूरपासून असे जे चार ही साइडचा जो एरिया आहे हा खूप छान दिसतो तसंच इथे खजिने जसं की कोल माइन झालं आहे स सावनेर रोडवर आणि कामठी रोडवर आहे तिथेपण खूप चांगल्या पद्धतीत काम चालू असतं डब्लूसीएलवाला एरिया आहे तो त्याच्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी महाजन को ह्याच्यामधून जो वायू जो घाण प्रदूषित वायू आणि पाणी हे निघालं जातं तर त्याचीपण विल्हेवाट कशी लावायची ह्याच्या मागेपण महानगरपालिका लक्ष देते आणि त्याच्याचबरोबर कंपनीलापण सांगते की तुम्ही याच्यावर काहीतरी निर्बंध लावा